हा राहूल ट्रॅवल्समधनं बोलत आहे का अच्छा मला तुमचा नंबर माझ्या एका मैत्रिणीने दिला होता अच्छा हा दादा आम्हाला ना चिखलदऱ्याला जायचं आहे आणि एक तेरा चौदाजणं आम्ही आहोत तर आम्हाला एक गाडी बुक करायची होती हा तर गाडीमध्येच आम्ही तेरा ते चौदाजणं आहोत तर कसं होईल आणि ते बुक करून कसे पैसे वगैरे किती पडतील काय किलोमीटर वगैरे असेल अच्छा बरं पण पंधरा लोकं येतील का त्यात मग कोणती मला कोणती गाडी परवडेल अच्छा तवेरामध्ये येतील का मग बरं मग कोणती मोठी गाडी तुमच्याकडे आहे अच्छा ठीक आहे तेराची मेंशन आहे बरं बरं ठीक आहे ना चालेल पण मला कसं काय किलोमीटर पडेल वगैरे ते सगळं सांगा बरं ठीक आहे मग आम्हाला जवळपास तेरा तारखेला जायचं आहे आणि सकाळी सात वाजताला आपण निघूयात तर कितीपर्यंत साधारणतः पोहचू आपण बरं ठीक आहे चालेल मग तुमचा नंबर मी देऊन ठेवते आणि आम्हाला ती गाडी आज बुक करून घ्या मग ठीक आहे पण सगळी व्यवस्था चांगली असली पाहिजे गाडी वगैरे चेक करून घ्या मध्ये बंद पडली नाही पाहिजे कारण लांब जायचं आहे आणि गाडी स्वच्छ असली पाहिजे बरं बरं बरं ठीक आहे ना चालेल तुम्ही बोला आणि मला सांगा तसं कन्फर्म ठीक आहे चालेल थँक यू